लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्था म्हणजे ते लग्न कुठे होते आहे त्या वेन्यूवर आधारित असतं म्हणजे जर लग्न एखाद्या शाळेमध्ये होते तर शाळेमध्ये ऑलरेडी पाण्याच्या टाक्या असतात तर त्या पूर्ण भरून ठेवल्या पाहिजेत जर लग्न एखाद्या हॉटेलमध्ये असतं तर हॉटेलमध्ये पण त्यांची व्यवस्था असते तर ते बघायला लागतं की हॉटेलमध्ये त्यांच्या ज्या टाक्या आहेत एकदा आपले किती माणसं येणार आहेत आणि एक प्रत्येक माणशी एक पिण्यासाठी दहा सात ते आठ लिटर पाणी आणि टॉयलेट वगैरेसाठी एक पाच सहा लिटर पाणी प्रत्येक माणशी असं आहे की तेवढी स्टोरेज कॅपेसिटी आहे की नाही आहे ते बघायला पाहिजे बघायला लागते त्यानंतर जर समजा लग्न आपल्या घरी किंवा अंगणामध्ये होत असेल तर मग आपली पाण्याची टाकी पूर्ण भरून घ्यायला लागते जेवढे कॅ कॅपॅसिटी बी त्याची पूर्ण बघावी लागते त्याच्यानंतर आपण मोठमोठे जे पिंप बाजारात मिळतात भाड्याने कॅटररच्या दुकानामध्ये ते आणून ते भरून ठेवायला लागतात कारण ऐनवेळेस पाण्याची कमतरता नको पाणी भरपूर गोष्टींसाठी लागतं जसं पिण्यासाठी जेवण बनवण्यासाठी वॉशरूमला जाण्यासाठी हात धुण्यासाठी भरपूर कारणासाठी पाणी लागतं आणि त्याच्यामुळे लग्नाचा खोळंबा नको म्हणून प्यायचं पाणी एकतर प्या प्यायच्या पाण्याच्या पिंप काही वेगळे भरून ठेवू शकतो किंवा मग आपण मोठमोठे हांडे किंवा ज्या स्टीलच्या टाक्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवू शकतो पिण्याचं आणि वॉशरूमसाठी टॉयलेटसाठी भांडे धुण्यासाठी हात धुण्यासाठी पिंपामध्ये आपण पाणी भरून ठेवू शकतो पिंपामध्ये किंवा जे काही साधन आपल्याला त्यावेळेस उपलब्ध असेल किंवा ते आपले जे वापरत नसलेले जुने जे ग केरोसिनचे वगैरे डबे असतं कॅन असतात ना एक दहा लिटरचे वीस लिटरचे ते क कॅन्स पण आपण भरून ठेवू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या लग्नसंमारंभात लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करू शकतो